भारतामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्सव खूप प्रकारचे साजरे होतात त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये तर खूपच उत्सव साजरे केले जातात आणि सणही साजरे केले जातात त्यातल्या त्यात सांस्कृतिक उत्सव जे आहेत ते म्हणजे गणेश उत्सव आहे तो देवाचा पण आहे आणि सार्वजनिक पण आहे म्हणून आपण त्याला सांस्कृतिक उत्सव असंच म्हणू शकतो त्याच्यानंतर होळी पौर्णिमा असेल किंवा रंगपंचमी असेल हे पण सांस्कृतिक उत्सव म्हणून आपण साजरे करू शकतो त्याच्यानंतर पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे राष्ट्रीय उद्य राष्ट्रीय सण आहेत पण तेही आपण सांस्कृतिकमध्ये घेऊ शकतो असे हे सगळे सण आणि लक्षात राहण्याजोगे सण आहेत आणि उत्सव म्हणाल तर दिवाळीसारखा उत्सव तर खूप मोठ्या प्रमाणामधे आपल्या इथे होतो गुढीपाडवा आहे गुरु पौर्णिमा आहे त्याच्यानंतर संव संक्रांत हा एक मोठा सण आपला आहे की ज्या वेळेस आपण संक्रमणाच्या परिस्थितीमध्ये असतो सूर्य हा संक्रमणाच्या परिस्थितीमध्ये असतो आणि त्या वेळेला हा सण साजरा केला जातो जसं की आपले सगळे सण हे ऋतुवरती अवलंबून सण आहेत महाराष्ट्रातले तर नक्कीच आहेत पण भारतातले सुद्धा आहेत जसा ऋतू असेल त्याप्रमाणे त्या वेळेस काही खाद्यपदार्थ बनवले जातात किंवा त्या वेळेस तसं कल्चर आपण ठेवू शकतो असे आपल्या इथले सर्वच सण युनिक आहेत असं मला वाटतं